नमस्कार ऋतुजा मॅडम आज बैठक झाली होती शिक्षण अधिकारी कार्यालयात की कामासंदर्भात आपल्या आणखी आपल्याला शैक्षणिकसोडून इतर हे कामं दिलेले आहेत त्या संदर्भात तर काय वाटतं तुम्हाला काय कसं बघतं तुम्ही याच्याकडं

बरो बरोबर आहे खरंतर म्हणजे शिक्षकांना एक शैक्षणिक कामे सोडून इतर काम दिलीच नाही पाहिजेत पण आता काय देत आहेत सध्या अवघडच आहे सगळं

ते बरोबरच आहे खरंतर जे कसं आहे ते शिकवण्या व्यतिरिक्त कामच नाही दिली पाहिजेत पण नेहमीच कायतरी इलेक्शनचे कामं हे कामं ते कामं आणि परत गुणवत्ता वाढवा ते वाढवा ते शिक्षकांचं म्हणजे कायम चालू असतं आहे त्याच्यात मध्येच आ आणखी पशुजनगणना असते पुन्हा ही आता जनगणना असते उन्हातान्हाच फिरवत आहेत आणि आता तर आणखी उन्हाळ्याच्या सुट्टीतपण शाळेत जा लेकरांना खिचडी खाऊ घाला चालूय आहेत कामं सगळी ह ना थोडंसं याच्यावर जे शासनाने विचार केला पाहिजे सगळे शिक्षकानी याच्याबद्दल शासनाला बोलले पाहिजे संघटनाने याच्याबद्दल आवाज उठवायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं आहे

हो ना आणि पालकांच्या वरच्यावर अपेक्षा वाढले आहेत पालकांना आता शासनानेमध्येच निर्णय घेतला आहे की आता से बी एस सी पॅटर्न लागू करायचा आहे शासनाला मराठीमध्येसुद्धा तर हे सगळं कसं होणार आहे थोडंसं परिश्रम पडतो कारण क एकीकडे गुणवत्ताही पाहिजे इकडे अवांतर कामंपण आहेत थोडंसं याच्यामध्ये शासनानी विचार करण्याची गरज आहे याच्याबद्दल आपण आपले जे संघटना जे प्रतिनिधी आहेत त्यांनासुद्धा आपण आता ह्या गोष्टी बोलल्या पाहिजेत आपले जे वरीष्ठ आहेत त्यांनासुद्धा सांगितलं पाहिजे आणि याच्याबद्दल एखादी चळवळ उभी राहिली पाहिजे असं मला वाटते सध्या चालेल चालेल ओके मम धन्यवाद ठीक आहे